मला एखादं पुस्तक वाचायचं आहे हे मी वाचता वाचताच एखादं पुस्तक समजा मी वाचत आहे आणि वाचता वाचताच माझ्या असं लक्षात आलं की समाजात होणारे जे बदल आहेत हे बदल एकाएकी झालेले नाही यामागे काहीतरी कारण आहे आणि ते कारण कुणीतरी शोधून काढले आहे किंवा त्यावर कुणीतरी विचार करतं अशा पद्धतीचे विचार माझ्या मनामध्ये आले की माझा शोध सुरू होतो की अशा पद्धतीचं पुस्तक कोणी लिहिलं आहे का आणि मग मी पहिले ते गुगलवर सर्च करतो मला त्यावर मिळालं नाही तर मग मी यूटूबवर सर्च करतो आणि तशा पद्धतीचं पुस्तक जर मला आढळलं तर मग मी ते पुस्तक ईबुकवरून डाउनलोड करतो आणि सपोज मला तिथेही ते मिळालं नाही तर मग मी लायब्ररीमध्ये जाऊन ते पुस्तक उपलब्ध आहे की नाही ते बघतो आणि जर तिथेही ते नसेल तर मग ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा अशा संकेतस्थळावर बघून ते अवेलेबल होऊ शकते का ते पाहतो अशा पद्धतीने मी कोणतेही बुक ठरवताना किंवा निवडताना या गोष्टींची काळजी घेत असतो